महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये तिथली लोकल खासीयत आपण जी म्हणतो त्याच तेथील तर बऱ्याच प्रकारचे पदार्थ हे त्या त्या वातावरणानुसार तिथे घरामध्ये तयार केले जातात आणि खाल्ले पण जातात ह्याच्यामध्ये जर उदाहरण म्हणून जर बघायचं झालं तर नागपूर वगैरे भागामध्ये साधारण वांग्याचे भरीत वगैरे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे किंवा कोकणामध्ये तांदळाचे बरेच प्रकार चालतात त्याच्यामध्ये ना थोडक्यात थालीपीठ आहे पिठलं भाकरी ठेचा हा एक प्रकार आहे नंतर पुरणपोळी गुळपोळी किंवा श्रीखंड अशा प्रकारचे काही गोड पदार्थ पण आहेत की जे लोक आवडीने खातात त्याच बरोबर मग तिखटामध्ये जर आपण बघायला गेलं तर मिसळ आहे वडापाव तर बऱ्या म्हणजे एक खूप चांगल्या प्रकारे आपण स्नॅक म्हणतो समोसा वडापाव या गोष्टी वापरल्या जातात जिलेबी म्हणून एक चांगल्या प्रकारे लोकांचा आवडीचा पदार्थ आहे जिलेबी आणि हे सगळे पदार्थ घरीसुद्धा केले जातात सणानुसार त्याच्यामध्ये काही बदल होतात घरामध्ये थोडीशी पारंपरिक पद्धतीने ह्याच्यामध्ये काही स्वतःच्या आवडीनिवडीनुसार त्याची चव बदलली जाते पण हे बेसिक सेन्स जो म्हणतो आपण पदार्थ तयार करण्याचा तो हाच असतो त्याच्यानंतर पाणी स्ट्रीट फूडमध्ये मग आपण पाणीपुरी आहे चाटमसाला आहे अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कॉम्बिनेशन्स करून खाल्ले जातात आणि लोक आवडीने या पद्धतीचा म्हणजे प्र पदार्थांचा आस्वाद घेतात